बागकाम आणि रोपांची निगराणी याबद्दल मला इंटरनेटच्या माध्यमातून खूप उपयोगी माहिती मिळालेली आहे आत्तापर्यंत की कोणत्या रोपांसाठी आपण कोणती माती वापरली पाहिजे तसेच साधारण किती दिवसांनी कोणत्या झाडांची छाटणी आपण करायला हवी कारण वेळोवेळी छाटणी केली की तरच ते रोप चांगले पुढे उगवते नाहीतर तिथेच त्याचा बहर हा कमी व्हायला लागतो तसेच कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या रोपांना किती प्रमाणात किंवा बागेला किती प्रमाणात पाणी दिलं गेलं पाहिजे कारण आपण बऱ्याचदा बघतो की कधीकधी पाण्याचा जास्त वापर केला तर ती रोपं सडतात सुद्धा किंवा कमी वापर झाला तर ती रोपं वाळून सुद्धा जातात तसंच बागेबद्दल पण माहिती त्यावर पूर्ण आहे त्याचबरोबर जर एखाद्या रोपाला म्हणा किंवा बागेला काही कुठल्याही प्रकारचं कीड वगैरे पडायला लागलं किंवा त्यावर कुठलाही आजार रोग पडायला लागला तर त्याबद्दलही जर इंटरनेटवर आपण कोणताही प्रश्न विचारला तर त्यावरच योग्य असं औषध आपल्याला तिथे सांगितलं जातं ते आपण आपला आपला आणून त्या रोपांना लावून आणि त्यांना आपण पूर्णपणे बरे करू शकतो आहे त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून मां बागकाम आणि रोपांच्या निगराणी या विषयाबद्दल मला जवळजवळ पुरेपूर माहिती मिळालेली आहे